आमच्या घराच्या आजूबाजूला बाग आहे आणि खरं तर त्याच्या बरेच पक्षी येतात इतके येतात की आम्हाला कधीकधी त्यांच्या चिवचिवाटाचा त्रासही होतो हल्ली कोकिळ वगैरे सुद्धा रात्री अडीच वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत म्हणजे पहाटे अडीच ते रात्री नऊ कधीही ओरडत असतात त्यामुळे आणखीन पक्षी येण्यासाठी आम्हाला खरं तर फार काही करावं लागत नाही पण त्याचबरोबर त्या पक्ष्यांना हल्ली एवढं ऊन आहे की त्यांना पाणी मिळेल प्यायला ह्याची आम्ही खूप खबरदारी घेतो आम्ही ठिकठिकाणी त्यांच्यासाठी पाणी भरून ठेवतो झाडांना टांगून ठेवतो पाण्याची छोट छोटी छोटी मडकी आणि त्याच्यावरही पक्षी येतात मध्ये आम्हाला एक खूप छान अनुभव आला आम्ही आमच्या बागेत कणीस लावला म्हणजे एक कणसाचं झाड आपोआप आलं होतं आणि मग आम्ही त्याच्या आजूबाजूला असं एक आम्ही त्याला छोटंसं आमचं कणसाचं शेत म्हणत होतो खरंतर ते शेत नव्हतं चारच झाडं होती आणि त्या कणसाची झाडं लागल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की जेव्हा त्याला कणीस धरले तेव्हा एरवीसुद्धा पोपट यायचे आणि ते शंकासुराच्या झाडावर बसायचे पण ते नुसतेच चिवचिवाट करून निघून जायचे पण ते कणसाचं झाड लावल्यापासून आमच्याकडे एका पोपटाचा परिवार ते कणीस खायला कायमच यायचा आणि म्हणजे ते आमचे सगळे कणीस पोपटांनीच खाल्ले पण आम्ही त्यांना ते आनंदाने खाऊ दिले आणि तेव्हा कणसांबरोबरही खंड्या पक्षी आणि इतर सगळे पक्षी पोपटांबरोबर त्या कणसांमुळे यायला लागले आणि आम्ही म्हणजे घरटी पक्षी आमच्या बागेत खूप बांधतात तर आम्ही त्यांना खरं आकर्षित करायला आमच्याकडून काही फार करतो आहे असं नाही आम्ही झाडं लावतो आहे झाडांना वाढवतो आहे वृक्ष तयार करतो आहे ज्याच्यात त्यांना घरटी बांधता येतील तर आमच्याकडून आम्ही खरं तर एवढंच करतो आहे आणि पाणी ठेवतो आहे आणि धान्य खरं तर आम्ही कधी ठे नाही ठेवून बघितलं कारण बागेत इतकी फळं फुलं आहेत की पक्षांना आपोआपच खाद्य खूप मिळतं आहे आम्हाला धान्य ठेवायची कधी वेळ आलेली नाही आहे गरजच पडलेली नाही आहे भरपूर पक्षी तसेही येत आहेत